आताच बाग कामासाठी आम्ही वापरलेले यंत्र कुदळी पावड अन् टॅक्टर फवारा मशीन आणि ते बाग बाग सेपमदे आणण्यासाठी कै कड कैची वापरतो आम्ही आणि ती कुदळी आणि झाडाचा मोवा तोडण्यासाठी वापरतो गड्डा खोदण्यासाठी कुदळी वापरतात ते ट्रक्टर हा म बागाची मशागत करण्यासाठी वापरला जाते अ पावड हे पाणी ओलण्यासाठी बागेला पाणी ओलण्यासाठी वापरला जाते आणि ड्रॅगन हे ड्रॅगन हिने बागेला फवारा स्प्रे वगैरे मारण्यासाठी वापरले जाते आणि कैची हे जे झाडाला सेपमध्ये आणण्यासाठी वापरला जाते त्याच्यानंतर